या प्रश्नाबाबत मी मला फारशी माहिती नाही आहे त्यामुळे मी त्या प्रश्नाबद्दल काहीही मत व्यक्त करणं माझ्यासाठी जरा अशक्य आहे कारण मुळात जी कला हस्तकौशल्य वगैरे जे प्रकार करते आहे हे पर स्वांतः सुखाय आहे त्याच्यामध्ये व्यवसाय ही दृष्टी कधीच नव्हती त्यामुळे राज्यात इतरत्र काय चालू आहे किंवा तिथे आस्वाद घेणं वगैरे एकूणच प्रश्न हे माझ्या उत्तर देण्याच्या क्षमतेच्या पलीकडचे आहे क्षमस्व